शिक्षणाच्या समस्या शिक्षणाच्या समस्या जसे की ओ बी सी आरक्षण ओपन आरक्षण ओपनवाल्यांना जास्त आरक्षण आहे ओ बी सीवाल्यांना कमी आरक्षण आहे गरीब जे विद्यार्थी यांना जसं काही आपल्या शिक्षणाबद्दल जे काही सामान आहे भेटू शकत नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं ट्यूशन्स क्लासेस आहेत ते त्यांनी लावू शकत नाहीत त्याबद्दल ते थोडेसे नाराज होतात इंग्लिश मिडियममध्ये ज्या काही शाळा आहे त्याच्यामध्ये त्यांची फीस भरू शकत नाहीत त्यांचे पालक त्याबद्दल ते थोडेसे मागं सरकल्या जातात जे की गरिबांच्या शिक्ष लेकरांच्या शिक्षणासाठी ते मागं सरकल्या जातात ह्या शिष्यवृत्ती भेटत नाही त्यांना जे काय ओपनमध्ये आहेत किंवा ओ बी सीमध्ये जरी असले तरी जे बरेच असे गरीब आहेत आणि जे काही श्रीमंत आहेत ते इंग्लिश मिडियमची फी भरून पुढं जाऊ शकतात पण ओपनवाल्यांना ओ बी सीवाल्यांना ह्या फीसमुळं खूप त्रास होतो जे काही शालेय साहित्य आहे त्यांना व्यवस्थित भेटत नाही त्यामुळेही त्यांना भरपूर असा त्रास होतो आणि हे सगळं अभ्यासक्रमामध्ये शालेय शिक्षण त्यांना शालेय साहित्य मिळणं भरपूर आत्ताच्या पिढीमध्ये आवश्यक आहे आणि गरजेचं आहे धार्मिक शाळा धार्मिक शाळा धार्मिक शाळेचं शिक्षणही विद्यार्थ्यांना व्यवस्थितरीत्या दिलं जात नाही त्यांच्याकडनं ती व्यवस्थित करून घेतले जात नाही आजकालचे जे काही शिक्षण दिल्या जातं इंग्लिश मिडियममध्ये ते धार्मिक शाळेवर आधारित नसतं किंवा जे काही अभ्यासक्रम दिल्या जातो ते लेकरांना जीवनशैलीमध्ये त्यांच्या पुढल्या आयुष्यामध्ये कामाला येईल अशा पद्धतीचं नसतं अशा काही बऱ्याच समस्या आहेत जे की शिक्षणाचं निराकरण आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये अडथळा येऊ शकतो विद्यार्थ्यांना अडथळा येऊ शकतो